हो नंबर आहे ते बोल वातावरण अगं सध्यातरी इतकं ऊन लागतं आहे ना भयानक उन्हाळा चालू झाला आहे आता फेब्रुवारीच महिना आहे तर एवढं ऊन आहे फेब्रुवारी संपला आहे थोडक्यात पण खूप उन्हाळा चालू झाला आहे

हां इथं पण तसंच झालं आहे

हो अजून तर एप्रिल मार्च मे असे महिने काढायचे आहेत आत्तापर्यंत तर एवढं सहन होईना झालं आहे एवढं ऊन चालू झालं आहे

हो ते मागच्या वेळेस पाऊस तर अजिबातच झालेला नाही ना त्यामुळे ते सगळं वातावरणच चेंज झालं आहे

ते जे काही म्हणजे हे ना ऋतू आहेत ना हे ऋतुमानच बदललं आहे गं सगळं

कधी पण पाऊस पडतो आहे कधी पण उन्हाळा त्यामणून

हो पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू होणार आहे इथून पुढं तर

तरी आमच्या इथला भाग म्हणजे कृष्णा नदीपेक्षा जरा जी बारमाही वाहणारी असल्यामुळे आहे ना तसा अजून एवढा पाण्याचा प्रॉब्लेम जाणवत नाही आहे अजून तर थोडासा जर माळरानमध्ये काय असते ना तिथं खूप मोठा पाणी प्रॉब्लेम चालू झाला आहे

आणि उष्माघातातून प्रमाण आता वाढणार इथनं पुढे वयस्कर लोकांना पण लई काळजी घ्यावी लागणार

हो हो आरोग्याची पण चांगली काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाला पाण्याची बाटली बरोबरच असली पाहिजे

होय हो ते तर आहे हो आणि ते तर आता किती त्याचे आजार वाढणार आहेत जसे की नारळ पाणी वगैरे

आणि काय मग वातावरणाचा परिणाम सगळ्यांच्यावर समानच व्हायला लागला आहे गं कुणाला नाही असं हे नाही

हो तेच की आणि उन्हाळ्यात एकाद दुसरा पाऊस पडला तर ते शेतीवर परिणाम होतो ना त्याचा हं हो महागाई खूप वाढली आहे

चालतं आहे ठीक आहे मग